हॅलो काकू हां अपर्णा बोलते हो ना गं हो ना हो काका गेले त्या

हो संकेतची तब्येत बरी आहे का हो बरी आहे ना अगं तुला एक सुचव एक सांगायचं होतं मला की नगरपालिकेमध्ये जाऊन काकाचं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आहेस का तू हो अगं खूप महत्त्वाचं आहे ते मला माहिती आहे तुला खूप दुःख झालं आहे पण ते असणं खूप गरजेचं आहे हो पुढं त्याला प्रत्येक वेळेस तु तुला जर काही बाहेर काम असेल बँकेसंदर्भात सगळे सगळीकडे ते प्रमाणपत्र लागणार आहे त्यामुळं त्यांच्या हो मृत्यूची नोंद तुला करणं आवश्यक आहे मला खूप हे सांगताना दुःख होते आहे पण हे करणं आवश्यक आहे हो हे नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तुला कुठं करायचं कार्यालयामध्ये क त्याच्यासाठी काय काय कागदपत्रं लागतील हो त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड असेल ते सगळं लागणार आहे हो हो हो ते घेऊन जा आणि त्याची नोंदणी करणं खूप आवश्यक आहे हो हो हो तिथं सगळं सांगितलं जातं हो सगळं तपासून घे सगळे कागदपत्रं तपासून घे आणि मृत्यूचे प्रमाणपत्राचे नोंद करून घे आणि ते काढून घे हो तिथं तू सबमिट के केलं आहेस का एखादं हो हो हो केला असला तर पुन्हा जाऊन पाहशील का हो हो तुला काहीही मदत लागली तरी पण मला नक्की सांग हो हो माझ्या मिस्टरांच्या पण ओळखी आहेत ते पण फोन करतील हो हो हो नक्की नक्की

ते कागदपत्रं काय काय लागतील आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँकेचं पासबुक असेल त्याला लागणार असेल तर हो त्या संदर्भात पण लागेल हो तर नक्की काकाचं मृत्यू प्रमाणपत्र करून घे